आमच्या समुदायाचा धार्मिक नेता आणि त्यांचा आमच्या आयुषयावर काय परिणाम झाला आहे हे जर सांगायचं झालं तर असं सांगता येईल की आमच्या समुदायाचा धार्मिक नेता म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांची आमच्या आयुष्यातली भूमिका ही खूप महत्त्वाची आहे त्यांचा आमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे कारण त्यांनी धर्म हा कायम नेहमी पुढे ठेवलेला आहेच त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज तर त्यांनी धर्मासाठी आपल्या शरीराचे अतोनात हाल जेव्हा मुगलांनी केले तरी सुद्धा धर्म सोडला नाही आणि धर्माच्या वाटेवरती ते चाललेले आहेत तर ह्या द हे दोघांनी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये धर्म कसा महत्त्वाच आहे आणि त्याची कसं आपण रक्षण केलं पाहिजे आणि त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण आपण आपला धर्म आणि त्या धर्मावरती चालणं हे कधीही नाही सोडलं पाहिजे ह्याचीच शिकवण आम्हाला दिलेली आहे